माझ्या घरी एक मो खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात फुलांची झाडं असतात मी ही फुलांचे झा फुलांचा उपयोग देवांसाठी उपयोग घेत असतात मंदिरासाठी उपयोग घेत असतो आणि आ हार वगैरे बनवत असतो मंदिरासाठी आणि डेकोरेशन वगैरेसाठी आ फुलं वगैरे घेत असतो आणि मला खूप आनंद आहे मला एक छंद आहे की फुल असलं तर खूप छान वाटते आनंद होतो आणि हे वातावरण वातावरणामध्ये झाडं असण गरजेचं आहेत आणि माझ्या घरासमोर मी झाडं लावत असतो मला खूप खूप मला आवडतात आणि माझ्या घरचे पण झाडं लावत असतात आणि माझ्या घरी झाडं लावतो आणि आम्ही तोडतो देवाला वाहतो देवासाठी नेतो मंदिरामध्ये नेतो कोणतीही पूजा वगैरे असली त्यांचा उपयोग करत असतो